मी सत्कार हॉटेलमध्ये गेली त्यानंतर मी ऑर्डर केली ऑर्डर केल्यानंतर मला तिथून पालक पनीरची भाजी पापड भात पोळी आणि गुलाब जामून वगैरे सर्व्ह केलेत तिथले पदार्थ मला आवडले मी छान पैकी जेवण केलं नंतर मग तिथे मी माझं बिल पेड केलं